मी स्वयंपाक करायला पंधरा वर्षाची असताना सुरुवात केली स्वयंपाकामध्ये मी पहिल्यांदा भाज पोळीच केली होती पोळीमध्ये कसं आधी पीठ भिजवलं पीठामध्ये मीठ नव्हतं टाकलं पाणी जास्त होऊन गेलं होतं आणि पोळी अशी वाकडी आडी तेडी हेकडी तेकडी झाली होती आणि तव्यावरती शेकलं तेव्हा ती जळाली पण होती आणि ती जळाली असल्यामुळे कसं म्हणजे पूर्णच अशी काळीभोर होऊन गेलेली होती असा हा माझा पहिल्या वेळचा अनुभव आहे पोळीबद्दलचा आणि भाजी करत असताना भाजीमध्ये भाजी तेल पण खूप जास्त झालेलं होतं आणि खूप सारं न मीठ टाकून दिलेलं होतं मी तर ती भाजी एकदम खारट अशी झालेली होती असं मला हा पहिल्या वेळचा अनुभव आणि असं म्हणजे मी भाजी आणि चपाती केली होती